हॅलो मी जी कॅब बुक केली होती हो तर ती कॅब यायला किती वेळ आहे हो आणि ती किती ता किती वेळात तिथे पोचेल आणि रहदारी खूप असेल का तिथे नाही जर रहदारी जर खूप असेल तर आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ

किती वेळ लागेल पंधरा वीस मिनटं ठीक आहे ना नाही मी वाट पाहते दुसरा कोणता मार्ग उपलब्ध आहे का जिथे जास्त रहदारी नसेल बघा ना असेल तर ज्या ठिकाण ज्या रोड म्हणजे ज्या मार्गावरून जास्त रहदारी नसेल आपण त्या ठिकाणावरून जाऊ

ठीक आहे